हॅलो काय करायली गं जेवण झालं का तुझं मग सगळ्यांच्या त हं माझं पण झालं मग घरच्यांच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत ना मी पण काय नाही गं आताच जेवणं झाले बसलोत आता आम्ही आणि आमच्या तर गावामध्ये पबजीचा डाव लई भारी मांडला आहे हो सगळेच आमच्या इकडं तर छोटी मुलं मोठी मुलं फार पबजी खेळायलीत गं आणि कधी अभ्यासात सुद्धा लक्ष देईना झाले आहेत गं हां मी म्हटलं होतं की सारखे लहान मुलं मोठे मुलं पबजी खेळायलेत गं तुमच्या इकडे खेळतात की नाही हो गं कधी त्यांना अभ्यास करण्याचा सुद्धा लक्षात येईना झालं आहे सारखे मोबाईलवर पबजी पबजी खेळत राहिलीत हो कोणी बोललं तर त्यांना लक्षात येईना झालं आहे कोणी आवाज दिला तर ते लक्ष धरीना झाले तर सारखं त्या पबजीमध्ये मग्न राहिले आहेत गं हो गं आमच्याकडं पण तेच चालू आहे त्यांच्या तब्येती कशा बिघडल्या आहेत गं त्या पबजीमुळं हो काय करावं पण आता हो गं प्रत्येक लहान मुलापशी मोबाईल मोठ्या मुलापाशी मोबाईल आणि त्यांचा मग दुसरं अभ्यास तर मोबाईलवर बघत नाही झाले आहेत पबजीचा डाव सुरू करायलेत उठलं झोपेतून की चालू दुपारी चालू हां घालायला पाहिजे पण आता हे सरकारला कळायला पाहिजे ना नेमकं हां कधी त्यांना कोणतीही वाट सुद्धा दिसेना त्या डावापुढे हो ठीक आहे ना आमच्या पण आमच्या गावात तेच चालू आहे गं

मोबाईलवर किती छान छान बघण्याच्या अभ्यासाच्या आहे आता पण हो गं मी माझ्या मुलाला सांगते न खूप समजून पण काय करते शेजारचे मुलं पबजी खेळायला येतात त्याच्यामुळं माझा पण मुलगा जाऊन त्यांच्या डावासमोर बसायलाय मोबाईल काढून अगं मी खूप लक्ष ठेवायले पण मी कामामध्ये असली न माझा मुलगा ऐकच ना झाला आहे जाऊन बसायला आणि पबजी खेळायला आवाज दिला तर माझ्याकडे वळून सुद्धा पाहिना झाला आहे हो गं खूप लक्ष ठेवायले बरं ठीक आहे चालत आहे मग हा ठेवते करूया नंतर उद्या कॉल करते तुला हो ठेव